आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्रवीर सावरकर भगत सिंग सुखदेव राजगुरू नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक गो ग आगरकर या सगळ्यांचं खूप मोठ योगदान आहे मला वाटतं स्वातंत्रवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षासुद्धा भोगली आहे आणि तेव्हा त्यांन्न तेव्हा त्यांनी एक मला वाटतं तेव्हा लिहिलं की त्याच्यानंतर लिहिलं हे मला आठवत नाही बट त्यांचं एक गाणं आहे खूप फेमस आहे आणि ते ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अप्रतिम गाणं आहे त्या गाण्यातून त्यांनी त्यांची तळमळ माझ्या मातृभूमीला जाण्याची तर तळमळ त्यांनी पूर्णपणे दाखवली आहे त्या गाण्यातून त्याच्यानंतर तेवढाच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीसुद्धा त्यांच्यापेक्षा डबल किंवा सगळ्यांनी अगदी प्राण पणाला लाऊन आपलं देश स्वतंत्र केला असं मी म्हणीन लोकमान्य टिळकांनी वर्तमानपत्राद्वारे चळवळ साकारली आणि त्यातून त्यांचे म्हणणं त्यातून त्यांचं म्हणणं मांडून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यानंतर देशात भारतात हे सगळं चालू असताना बऱ्याचशा महत्त्वपूर्ण अशा घटना घडल्या याच्यामध्ये सविनय कायदेभंग आली म्हणजे इंग्रजांनी जी काय जे कायदे आपल्याला लागू केले होते ते भंग करण्यासाठी ही सविनय कायदेभंग आपण केली होती त्याच्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड हे खूप मोठं हत्याकांड झालं होतं जालियनवाला बागेमध्ये त्यानंतर मिठाचा सत्याग्रह हा एक झाला होता मिठाचा सत्याग्रह तो कोणी केला होता ते मला आठवत नाही पण झाला होता मिठाचा सत्याग्रह